हॅलो गार मी अदिती गारमेंट्समधून बोलते आहे मॅडम बोला नमस्कार अच्छा मॅडम आपल्याकडे की नाही हो हो आपल्याकडे की नाही आता दिवाळीनिमित्त एक सेल्स चाललेला आहे त्यावरती ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंटचा एक सेल आहे आणि हा आता दिवाळीपर्यंतच आहे आपल्याकडे आपल्याकडे साड्या आणि ड्रेस मटेरिअल्स आहेत आणि साड्यांचे जे आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या व्हेराइटीज आहेत बंगाली पॅटर्नच्या साडया आहेत आपल्याकडे महाराष्ट्रीयन पॅटर्नच्या आहेत कांजीवरम पण आहेत सिल्कमध्ये आहेत पैठणी पण आहेत आपल्याकडे सिल्कची जी रेंज आहे आपल्याकडे ती चारशे रुपयापासून आहे चारशे रुपयापासून ते मॅक्झिमम रेंजपर्यंतची आहे ते बजेटनुसार तुमच्या कांजीवरम जी आहे ती आपल्याकडे दोन हजारापासून सुरुवात आहे हां हां बंगाली पॅटर्न आहे आता आपल्याकडे हो हो हो हो कॉटनमध्ये पण आहे आणि सिल्कमध्ये पण आहे आणि काही जे आहेत आपल्या डेली यूजेससाठी पण खूप छान ड्रेस मटेरिअल आपल्याकडे आलेले आहेत ते भरपूर जण घेऊन जात आहेत कांजीवरमची जी आहे ती दोन हजार हा बंगाली साडी जी आहे ती आपल्याकडे आठशे रुपयापासून आहे हां ठीक आहे अच्छा ठीक आहे चालेल अच्छा ठीक आहे चालेल तर म्हणजे असं तुम्हाला एक सहा आयटम लागतील बरोबर हां तर हे जे सहा आयटमचे जे आहेत आपल्याकडे ज्या रेटनी तुम्ही म्हणाले तर त्या रेटनुसार आपल्याकडे नऊ हजार पाचशे होत आहे तुमचे आणि नऊ हजार पाचशे तर आता याच्यामध्ये तुम्हाला आता दिवाळीनिमित्त जो ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट जो भेटतो आहे तर त्यामध्ये तुम्हाला याचे साडे आठ हजार तुम्हाला पे करावे लागणार

हे तुम्हाला इथे दोन प्रकारचे आहे तुम्ही एक तर इथे शॉपमध्ये येऊन पिकअप करू शकता किंवा मग जर का तुम्हाला होम डिलेवरी हवी असेल तर होम डिलेवरी भेटून जाईल ठीक आहे तर होम डिलेवरीला आपल्याला साधारणतः एक तीन ते चार दिवस लागतात हां तर तीन हां हां ठीक आहे चालेल तर मग तुम्हाला पहिले सुरवातीला एक फिफ्टी पर्सेंट ॲडवान्स टाकावा लागेल आणि बाकीचा जो पेमेंट आहे तुम्हाला ऑर्डर मिळाल्यानंतर द्याल तुम्ही ऑनलाईन हो हो ठीक आहे चालेल ओके ठीक आहे थँक्यू मॅम